धाराशिव जिल्ह्यामधलं येरमाळा गाव आहे त्या गावामध्ये येढाईची जत्रा असते साधारणपणे एप्रिलमध्ये असते आणि त्याच्यामध्ये पाळणे झोपाळे त्याच्यानंतर भरपूर जिथं खेळण्यासाठी आम्ही लहानपणी असताना जात होतो आणि महत्त्वाची गोष्ट एक काय आहे की तिथं गेल्यानंतर पूर्ण खेडेगावातली जशी जत्रा असते त्या पद्धतीचा एक आम्हाला तिथं अनुभव मिळाला आणि महत्त्वाची एक गोष्ट आहे की त्याच्यामुळं लहानपणी लहानपणीच्या आठवणी अशा वाटतात की आजबी त्या आज पण आपण तिथंच असल्यासारखं वाटतं आहे आज जरी आपण मी जरी एवढं झालो असेल मोठ्ठा तरी आज पण मला त्या जत्रेतला एक प्रत्येक क्षण जसेच तसा आठवतो आम्ही लहानपणी आमच्या आईसोबत जात होतो तिथं ते हे चुना वेचण्यासाठी खडे वेचण्यासाठी त्यावेळेस आमची आई आम्हाला सोबत घेऊन जायची आणि आज पण आम्हाला तो निस्सं येरमाळा जरी नाव काढला तरी जसे तसं डोळ्यासमोर ते यात्रा जत्रा जशी आहे तशी सगळं आज पण आमच्या डोळ्यासमोर उभा राहते